मी मागच्याच आठवड्यामध्ये एका कंपनीचा हेडफोन घेतला आणि लिटरली तुम्हाला सांगतो त्या हेडफोनमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत की बऱ्याचदा तो हेडफोन लावल्यानंतर डाव्या बाजूनं व्यवस्थित ऐकायला येत नाही आणि कधीकधी बऱ्याचं असं होतं की ब्लूटूथ कनेक्ट पण होत नाही म्हणजे दुसरं डिवाईस कनेक्ट करायला गेलं तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणीत आहेत इतक्या खराब गुणवत्तेचा तो हेडफोन त्यांनी मला दिला की कंपनीच्या नावानं ही माणसं फक्त हे सगळं विकतात पण एवढया किंमती वस्तूमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दोष त्याच्यामध्ये मला आढळले आहेत मुळात त्याचे हार्डवेअर प्रॉब्लेम पण मला दिसत आहेत की चार्ज करायला जर घेतला तर तो पूर्ण चार्ज होत नाही चार्ज केला त्यानंतर तो हेडफोन यूज करायला घेतला की त्याच्यामध्ये फार वेळ तो चालत नाही त्याची बॅटरी लगेच डिस्चार्ज होते अशा अनेक इशू ह्या हेडफोनमध्ये आहेत इतकं बंडलबाज ते प्रॉडक्ट त्याने मला दिलं काही विचारूच नका आणि मी या संदर्भात कंप्लेन रेज केलेली आहे तो अंडर वॉरंटी पिरियड आहे पण बघूयात आता काय होतं जे घेतल्यानंतर तो आठ ते दहा दिवससुद्धा व्यवस्थित चालला नाही आणि आता त्याच्यामध्ये काय काय दोष आहेत नां मी सांगेल की मुळातच त्याची हार्डवेअर क्वालिटी अत्यंत पुअर आहे त्याच्यानंतर त्याची जी बॅटरी आहे तिचही लाईफ मला वाटतं कमीच आठच दिवसामध्ये त्या बॅटरीला पण इशू आहेत की चार्ज केल्यानंतर फार वेळ ते हेडफोन चालत नाहीत पुन्हा पुन्हा ते चार्ज करायला लागतात त्यानंतर डाव्या बाजूला ऐकायला पण इशू आहे उजव्या बाजूला जे नॉड आहेत त्याच्यामध्ये तर बऱ्याचदा आवाजामध्ये असा खरखर असा आवाज येतो म्हणजे वॉईस कॅन्सलेशनचा जर विषयच नाही पण बाकीच्याही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की हा क कमलीचा पूअर क्वालिटी हेडफोन आहे असं मला वाटतं